मी कुमारी वैष्णवी महालिंग रोकडे मला मी तुम मी कौटुंबिक सहल प्लॅन केली होती त्या सहलीची तिकीटं मला कॅन्सल करायचे आहेत कारण की सध्या मी जिथं राहते आहे मी पुण्यामध्ये राहते आहे तर इथलं वातावरण खूप खराब झालेलं आहे आणि या खराब हवामानामुळेच मधले रस्ते ब्लॉक झाले आहेत आणि त्यामुळे मला त्या कौटुंबिक सहलीला म्हणजे कुटुंबाला घेऊन त्या ठिकाणी येणं सध्या शक्य नाही आहे त्याबद्दल माफी असावी आणि जे काही मी आरक्षण मंच मंचाचा वापर केला आहे माझे टिकीट क्रमांक बुक करण्यासाठी त्यातून त्यातून जे माझा आर्थिक नुकसान होणार आहे ते जर थांबवायचं असेल तर मला हे टिकीट रद्द करावी लागतील तर यासाठी तुम्ही मला मदत करू शकता का माझा आरक्षण संदर्भ क्रमांक आहे चारशे वीस नाही मी कौटुंबिक सहलीसाठी टिकीटं बुक केली होती परंतु आत्ता पुण्यातून म्हणजे वाई सातारा साईडला येण्यासाठी जो मधला नीरा रोड आहे तिथे पुलावरती पूर्ण पाणी आलं आहे हवामान अचानक बदललं आहे खूप जास्त पाऊस प पडतो आहे इकडे आणि पुढे पण पाऊस लागण्याची शक्यता आहे त्यामुळं मला असं वाटतं आहे की माझे जे हे तुम्ही टिकीट काढले आहेत ते रद्द करावेत यासाठी मला मदत करावी मी माझ्यामुळे जर दुसऱ्या कोणाचे योजना आहेत त्या स्थगित झाल्या असतील तर त्यासाठी मला माफ करा पण कुटुंबासोबत मी आत्ता या खराब हवामानातून सहलीसाठी तिकडे येणं मला योग्य वाटत नाही आहे त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे आणि माझे जे टिकीट आहे जे मी बुक केले आहेत ते रद्द करण्यासाठी मला मदत करा आणि ते ब रद्द करण्यासाठी मला काय करावे लागेल याची मला माहिती द्या ओके मग ते तिकीट मी ऑनलाईन पण रद्द करू शकते साठी थँक्यू सो मच